हॅलो हां बोला अलकाताई हां अग अग हां हां बरं अलका मी काय म्हणत होते कशासाठी फोन केला होतास

हां हां

हो हो नक्कीच जाऊया नक्की नक्की

हां हां

हां नक्की हो हो होईल ना कोपिनेश्वराला जाऊया तेवढ्याच दृष्टीने आपल्याला शंकराच्या पण दर्शन होईल सगळ्या देवळांचं दर्शन होईल हो हो हो बरोबर आहे बरोबर आहे खरंच आहे सगळ्यात हे म्हणजे आपली भेट होईल हो ऐकूया ऐकूया बरोबर नक्की नक्की नक्की भेटूया भेटूया हो हो चालेल चालेल बाकी मस्त मस्त मस्त मस्त बाय बाय बाय